जर भारतीय अर्थव्यवस्थाबद्दल म्हटलं तर इतक्यातच डीमाॅनिटायझेशन झालेलं आहे अन ते की म्हणजे दोन हजार रुपयांचं कारण की आजकालचं म्हणजे लोकं जास्त तर ते पैसे वापरत नव्हते दोन हजार रुपयांची नोट आणि जर तसंच म्हटलं तर म्हणजे जे काळे पैसे होते लोकांक म्हणजे खूप लोकं जमा करून ठेवत होते काळे पैसे तर त्यामुळे यावर्षी तर यावर्षी दोन हजारची नोट बंद करण्यात आली आणि तसंच जर इंटरनेट बँकिंग वगैरेबद्दल म्हटलं तर लोकं आजकाल ट्रांझॅक्शन्स वगैरे वगैरे सगळं ऑनलाईनच करतात खूप कमी लोकं असतात ज्यांच्याकडे म्हणजे जर आपण म्हटलं तर असेच पैशे वगैरे असतात स्वतःकडे जपून ठेवलेले लाईक कॅश पण जास्तीत जास्त लोकं आता कुठेही आपण अमेरिकेमध्ये बघू की भारतातच बघू तर लोकांकडे म्हणजे सगळं ऑनलाईनच झालेलं आहे आता पूर्ण दुनियात तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे